हा बोला ना किती लोकांचा आहे हा हा तर दहा किलो चना डाळ हा दहा किलो साखर एक छटाक इलायची पाच जायफळ

हो हो सांगते ना आधी डाळ शिजवायची नंतर मग ते मिक्सरमधून काढून घ्यायची नंतर ते एका पातेल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि ते मग पातळ होते घाबरायचं नाही मग पातळ झाली तर ते पुन्हा घट्ट येते मग हा घट्ट आल्यानंतर मग पीठ भिजवायचं त्याची चपाती लाटायची त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि मग पोळी बनवायची तूप टाकून पोळी बनवायची आणि मग ते द्यायची जेवायला खूप ते हो एकदम सोपी आहे

हा हो होते हा हो होते ना साठ लोकांचं जेवण

नाही नाही बरोबर होते

हो हो येते ना